हॅलो हा बरोबर मॅडम मी कलकत्त्या व मी वैभवी कोलते आणि मी कलकत्त्यावरून आली आहे मला इथे शेगावला जायचं आहे तर आपलं जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये असं उत्तम काय मिळेल छान खाण्यासाठी अच्छा आहे अच्छा आणि जेवणामध्ये मिरच्यांची भाजी आणि स्वीटमध्ये काही आहे का

अच्छा अच्छा आणि ब्रेकफास्टमध्ये काय सांगितलं तुम्ही अच्छा अच्छा तुम्हाला ऑर्डर द्यावी लागेल की तुम्ही केव्हा पण आलं तर तुम्ही सर्व्ह करू शकता आम्हाला ओके ओके सगळं काही ताजं आणि उत्तमच असणार आहे ना अच्छा पण आमचा असा अनुभव आहे की बऱ्याच वेळा आपण सांगतो आणि मग रात्रीचंच काही तरी दळलेलं पीठ असतं किंवा रात्रीचंच काही तरी केलेलं असतं तेच गरम करून दिले जातं असा आमचा यापूर्वीचा अनुभव आहे असं तर काही होणार नाही ना अच्छा